भारतातील लोकांना सगळ्यात जास्त कर्मणुकी आणि मनोरंजनासाठी म्हटलं तर आवडते म्हटलं तर मूव्हीच मूवीज अँकरिंग करणाऱ्या अजून कॉमेडी शो जसं की द कपिल शर्मा शो ही एक भारतातील व्यक्ती आहे त्याने खूप अर्ध्या भारताला वेड लावून ठेवलेला आहे कपिल शर्मा शोस एवढा त्यांनी एवढा असं होते आणि एवढं ट्रोल करते म्हणजे त्यांच्या अस त्यांच्या याच्यासंबंधी अर्ध भारत त्यांचा फॅन आहे म्हटलं तर आणि त्याच्यानंतर येथे कॅरी मिनाटी कॅरमिंटन कॅरी मिनाटीही खूप हास होते अजून मनोरंजन लोकांना होते जो लोकांची घळी उतरतात म्हटलं तर मूव्हीज मुव्हीज त्याच्यामधले डायलॉग नवीन आलेल्या मुवीज किंवा मूवीजचा तर खूप चित्रपट चित्रपटांचा खूप न आधा आहे जसं की लहान मुलांना लहान मुलांपासून वयस्कर मुलांपर्यंत चित्रपटाचा खूप नाद आहे भारतात लोकांना मनोरंजनपण त्याच्यानेच होते रोज कोणते ना कोणते चित्रपट लोकांना बघायला आवडतातच चित्रपट आता नवीन आलेले हर एक नवीन आलेलेचे चित्रपट आवडतात आणि त्यांच्यामध्ये त्यांचा मनोरंजन होते तर मनोरंजन शो म्हटलं तर तारक मेहता तारक मेहता हे रोजच सगळेचजण जेवण करत करत बघतील भारतामध्ये सगळ्यात जास्त मनोरंजन होणारे कॉमेडी शो म्हटलं तर हेच आहे द तारक मेहता टी एम के ओ सी म्हणून फेमस आहे जेवण करताना जवळपास सगळ्याच घरांमध्ये हे चालू असते रोजचा टाईम सात वाजताचा